अगोदरच्या काळामध्ये मराठी अस्खलीत मराठी बोलली जायची पण आता वरचेवर विकास असा होता आहे की मध्ये इंग्लिश शब्द बसवले जातात ते एक स्टँडर्डपणा झालेलं आहे मराठीमध्ये इंग्लिश बोलणे इंग्लिश टू इंग्लिश नाही पण आपल्यालाही मराठी शब्द एक एकदा आठवत नाहीत इंग्लिश शब्द माहीत असले त्याच्यात त्याला मराठीतून काय म्हणतात हे लक्षात देत नाही मराठी बोलाल त्याला इंग्लिशमधून काय म्हणतात हे लक्षात येत नाही आणि मराठीचं काय बोलावं मराठी मराठ माझी मरा मराठी बोलू कौतुके अमृता ते पैजा जिंके ऐसीआशी अक्षरे रसिके मेळविन हे शिवाजी महाराजाच्या काळापासून मराठी छान बोलली जाते मराठी भाषा वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळी बोलली जाते गावामध्ये पण मालवणी आहे मराठी आहे लातुरकडची मराठी वेगळीच आहे नांदेडची मराठी वेगळीच आहे ला अजून कुठं वाढवण वगैरे म्हणजे तिकडच्या भाषा वेगळ्याच आहेत सगळ्या वेगवेगळ्या मराठी मराठीमध्ये सुद्धा खूप फरक आहे तेव्हा मरा आता आत्ताच्या काळाप्रमाणे जास्त मराठीमध्ये इंग्लिश शब्द घुसवले ते हे एवढेच बदल झालेले आहेत बाकी बाकी काय नाही